दिवाळीच्यामध्ये दिवाळीमध्ये आमच्याकडे प्रदर्शन भरते त्या प्रदर्शनामध्ये तोरण असते पुन्हा वेल असते हिरव्या पानाचे फुलं असते दिवा असतो अक पुन्हा लाईट असते पुन्हा रंगोळी झिरमिळ्या असतात पण हे असते कलश असतो कलश असतो पुन्हा त्याला प्रदर्शनाला झिरमिळ्याचे तोरण असते काही बा लोकरीचे तोरण असते काहीनंतर शोसाठी झाडं असते आजो पुन्हा आपले हे टाकलेले असते गालीचे असते छान डेकोरेशन क केलेलं असते मग पणत्या असत्यात पुन्हा ते गाई हे असतात प्रदर्शनात पुन्हा कृष्णाची मूर्ती असती गोवरधोण असतो आहे पुन्हा अजून हे असते छान